हा हॅलो हा बोला ना नाही फ्रीज तर बदलावं लागतं ना आपलं कारण भाज्या वगैरे पण त्याच्यामध्ये खूप खराब व्हायला लागलं आणि त्या साईडचं डोअर पण खराब झालं त्याचं रेक इ एम आयवर घे

ना दुकानातच जाऊन घ्यायाचा का म्हणजे आपल्याला कलर चॉईस पण होतं आणि हा डबल डोअर पण हा ना थोडा आपल्याला क्लीन करायला पण इज जाते क्लीन करायला असा कलर घे पण ठीक आहे हा डबल डोअर घ्यायचा म्हणजे आपल्याला डबल डोअर घेऊ म्हणजे आईस्क्रीम वगैरे करायला पण आपल्याला ईझी जातात वरच्या खणात आणि चालते त्याच्यामध्ये किती फॅसिलिटीज चांगले त्या पद्धतीने घेऊन टाकू तीस हजार किंवा त्याच्यापेक्षा कमीमध्ये पण चांगला रा असेल तर तो पण चालेल तसं काही हा इंडियन हा चालतो तसं आपण हो हो हो चालतं हो हो चालते चालते हा चालतं घेऊन टाकू हो हो

आपला तसं पण डबल डोरचा आहे ना हा गोदरेजचे पण चांगले निघतात डबल डोअर

हो का बरं हा मग चालते टीचर चांगले असतील तर काही प्रॉब्लेम नाही मग उलटं आपल्याला हो हा बरं बरं चालेल हो हो चालतं नक्की हो हो